हो मी जुन्या हार्डकॉपीस क्लिक केलेला आहे फोटोच्या आणि जुन्या आणि नवीन याच्यातला फरकही मला जाणवलं नवी नवीन याच्यात आपण डिजिटलमध्ये जे आहे ते स्वतःहून म्हणजे न चुकता काही बदल करू शकतो पण जुन्या फोटोंनाही जे भावनिक मूल्य आहे तो ते जास्त आहे पण मी हे म्हणणार नाही की ते हे चुकीचं आहे कारण मला असं वाटते की जुने जे फोटो आहे त्यांनाही तितकंच महत्त्व असावं आणि आता जी टेक्नॉलॉजी बदल झाली आहे त्यालाही तितकंच महत्त्व असावं कारण की दोन्ही गोष्टी आहे त्या त्या आपापल्या परीने योग्य आहे जुन्या फोटोंना आपलं भावनिक मूल्य असते मलाही ते फोटोग्राफी करताना जाणवलं की जुन्या फोटोंना लोक महत्त्व देतात नवीनना टेक्नॉलॉजी आली म्हणून ते नवीनना महत्त्व देत नाही पण दोन्ही गोष्टींना समान पातीव पातळीवर ठेवणं गरजेचं आहे कारण आपल्याला जुनंही ॲक्सेप्ट करायचं आहे आणि नवीनही ॲक्सेप्ट करायचं नवीन गोष्टी आल्या त्यामुळे चांगल्या प्रक्रिया घडल्याच आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता यूज करत आहो पण दोघांनाही भावनिक मूल्यं समान ठेवावे असं मला वाटते